पैसा पैसा हा खूपच गरजेचा आहे पैसा दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या गरजा पूर्ण करायसाठी कामाचा आहे पैशाशिवाय काहीच जीवनच नाही जसं की पैसा आज आज म्हणजे खुशी हे पणसुद्धा विकत घेतल्या जाते पैशाने आणि पैसा एज्युकेशनमध्ये पण पैसाच लागतो घरामध्ये समजा खायला काही पाहिजे असलं त्यामध्येसुद्धा पैसाच लागतो समजा आपल्याला इंटरनेट सर्व्हिसेस युज करायचे आहेत त्यामध्ये पण पैसाच लागतो आपल्याला फोन घ्यायचा आहे त्यामध्ये पण पैसाच लागतो घरामध्ये वॉशिंग मशीन घ्यायची असली तरी पैसाच लागतो मेन म्हणजे आता हे अशी गोष्ट आहे लोक म्हणते माझ्या बँकेमध्ये खूप सारा पैसा आहे बँकेमध्ये पैसे टाकण्यासाठी पण पैसाच लागतो आणि हे पैसा इतका गरजेचा झालेला आहे की पैशाविना तर म्हणजे स्वतःचा भाऊ पण स्वतःला भाऊ नाही म्हणत आणि आईबाबा पण आता संबू समजा समजा एक वय झाली तर म्हणते पैसा कमव ना काय घरी बसलास आहे तू पैसा नाही कमावला तर इज्जतसुद्धा नाही मिळत या आपल्या सोसायटीमध्ये तर पैसा हा खूपच गरजेचा आहे पैसा हे एकदमच अतिमूल्यवान मूल्यवानसुद्धा नाही पण अतिमूल्यवान मी याला पदवी देणार आहे इतका मूल्यवान आहे की जर आपण घरी जर गेलो तर आपले लेकरं आपल्याला विचारतात की बाबा माझ्यासाठी काही आणलं का नाही बाबा माझ्यासाठी चॉकलेट आणलं का नाही जर पैसाच नसला तर कसलं चॉकलेट आणणार तर आपल्या जे आपली जी एकदम जवळचे जे आहेत समजा आपली मुलंबाळं किंवा आपले आईबाबा किंवा आपले कुटुंबातले लोक त्यांना त्यांना खुश ठेवण्यासाठी आणि स्वतःला पण खुश ठेवण्यासाठी पैसा हा फारच गरजेची गोष्ट आहे पैसा म्हणजे पैसा नसला तर काहीच इज्जत पण नाहीये माणसाला या दुनियामध्ये कारण हा पैसा तर फारच गरजेचा आहे तर पैसा एकदमच तुम्ही पैसाच कमवावा आणि पैसाच सगळ्यात मूल्यवान आहे